नमस्कार नेहा गॅस एजन्सी आहे का नेहा गॅस एजन्सी इथूनच बोलत आहेत का हां सर मला माझं गॅस कनेक्शन ते रद्द करायचे आहे आणि त्याचं आरक्षण क्रमांक आहे दोन एक चार दोन पाच सहा तर या क्रमांकाचं माझं गॅस कनेक्शन जे आहे त्याचे त्वरित रद्द करण्याची माझी विनंती आहे कारण सर तुमचे जे गॅस डिलिवरी बॉय आहेत ते खूप लेट करायलेत गॅस द्यायला त्यांला आता तुम्हाला आरक्षण हे केलं आम्ही रजिस्टर तर केल्याच्यानंतर ते गॅस कमीत कमी एक किंवा दोन दिवसात यायला पाहिजे तुमचे जे गॅस डिलेवरी बॉय आहे ते खूप उद्धटपणे बोलतात आणि उद्धटपणे बोलल्यामुळं ते आम्हाला काय बरोबर वाटत नाही बाबा त्यासाठी ते आम्हाला नकोच तर कॅ गॅस आरक्षणचं क्रमांक रद्द करायचं आहे ही विनंती तुम्हाला आणि दुसरी गोष्ट ते तुमचं जे डिलिवरी बॉय आहे खूप घाणेरड्या टाक्या देतो त्याला चांगली स्वच्छ टाकी देत जा म्हणलं तर वरून खूप घाण लागले धुळ लागलेली टाकी देत असतो नेहमी मुद्दाम करतो ते आणि खूप उद्धटतम उद्धटपणे बोलतं आहे ते आम्हाला काही बरोबर वाटत नाही बबा त्याच्यामुळं ते आणि लेट बी खूप व्हायला ते आमचे गॅस दिल रजिस्टर केला ह आरक्षण गॅसचं कनेक्शनसाठी तर त्या त्यासाठी चांगले आठ ते दहा दिवस लावायले आहेत आणि त्याच्यामुळे इतके दिवस आम्ही कशावर करायचं स्वयंपाक वबा कसं करायचं स्वयंपाक मग हे प्रश्न पडला आहे ते खूप अडचणी यायल्यात म्हणून आम्हाला ते तुमचे गॅस सिलेंडरचं आरक्षण रद्द करायचं आहे आणि आम्ही दुसऱ्या गॅज गॅस एजन्सीवाल्याकडं जायचं निर्णय घेतलेलं आहे तेव्हा तुम्ही आमचं हे आरक्षण क्रमांक जे कनेक्शन आहे तुमच्याकडलं तुमच्या गॅस एजन्सीवरचं ते रद्द करायचं आम्हाला रद्द करून टाका आणि सध्या काय व किती दिवसात गॅस येईन आमचा सांगा बरं ते बरं बरं बरं हां ते एखादं दिवसात जर भेटत असेल तर लवकर पाठवून द्या बाबा त्या एवढा तेवढंचं आमची विनंती आणि ह्याच्यापुढं आमचं गॅस कनेक्शनचं हे हे आहे ग्राहक क्रमांक आरक्षण रद्द करायचं आहे रद्द करून टाका तेवढं एवढीच विनंती आहे ठीक आहे